नृत्य माध्यम हा आपल्याला समस्या निर्माण झालेल्या समस्या टी व्ही वर दाखवतात जसं की आपण समजा काही पाहात असलो तर गणपती जी गणपती मूर्तिकार जी मूर्ती बनवतो त्यांच्या काही समस्या असतात त्यांना मूर्ती बनवण्यासाठी स्टेज पाहिजे शेड पाहिजे पाव पाऊस पाऊस पडतो त्याच्यासाठी शेड पाहिजे ऊन ऊन भरपूर ऊन मिळायला पाहिजे तर अशा काही गोष्टी अडचण निर्मा निर्माण होती त्याच्यासाठी त्यांना खूप साऱ्या काही लागतात ते अडचण टी व्ही वर दाखवतात ते वृत्त माध्यम हे सारे अडचण टी व्ही वर दाखवतात अपंग माणसं त्यांची का पेन्शन कुठं अडली तर काही झालं तर काही असं कार्य कुठं घडले तर त्यांची कार्य दाखवणे हे त्यांचं वृत्त माध्यमांचं काम आहे आणि समजा कोणतं बांधकाम राहिलं बांधकाम काय अडथळा आली कोणती अडचण झाली कोणत्याही कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणतीही अडचण झाली तर तो वृत्त माध्यमामुळे आपल्याला ती अडचण तो वृत्त माध्यम तो अडचनला सगळ्या जगापुढे न हे ठेवतो त्याच्यामुळे आपल्याला सर्व काही कळतं हा वृत्त माध्यमाचं काव आहे अशा संबंधी आता कोरोना मध्ये पण काही अशा गोष्टी घडल्या तर आपल्याला बाहेर कळाल नाही वृत्त माध्यमामुळे त्या गोष्टी सगळ्या कळाल्या